वृत्तमाध्यमं हल्ली आरोग्य आरोग्याच्या तर हल्ली पान पानभर आरोग्याबद्दल चे लेख असतात किंवा डॉक्टर्स चे लेख असतात आणि मला असं वाटतं की वृत्तमाध्यमं खूप चांगलं काम करत आहेत आरोग्य आणि निरोगीपणाचं निरोगीपणाच्या समस्या पुढे आणण्याच्या बाबतीत कारण की म्हणजे ज्या गोष्टी एरव्ही बोलल्या जात नाहीत किंवा ज्या घरांमध्ये ज्यांची चर्चा होत नाही अशा सुद्धा म्हणजे कधी कधी मानसिक तण ताणतणाव किंवा मानसिक आरोग्य ह्याबद्दलही वृत्तमाध्यमांमध्ये खूप हल्ली बातम्या असतात आणि त्यांच्या त्यांच्यावर खूप काही लिहिलेलं असतं जे वाचून आपल्याला सुद्धा किंवा म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होतो आणि त्या समस्या पुढे आणण्याचं काम किंवा त्या समस्यांचं समाधान काय असेल किंवा ते कुठे मिळेल कसं मिळेल ह्याच्याबद्दलही वृत्तमाध्यमांमध्ये हल् अलीकडे बरंच म्हणजे काम केलेलं दिसतं वृत्तमाध्यमां ची ती जबाबदारी पण आहे पण ती त्या त्या चांगली प्र चांगल्या प्रकारे पेलत आहेत असं मी म्हणेन एका आमच्याकडे जो पेपर येतो त्याच्यात अगदी नियमितपणे आयुर्वेदाचार्य जे आहेत इथले त्यांचे मोठे मोठे लेख असतात आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली असतात आणि त्याच्यात जाहिरातबाजी नसते त्यांचा स्वत चा ब्रँड असूनही त्याच्यात जाहिरातबाजी नसते आणि उलट लोकांच्या काय समस्या आहेत हे जे जी काही आजकालच्या पिढीच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल छान छान लेख छापून येतात अतिशय वाचनीय असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप खूप जबाबदारीने हे काम केलं जातं आहे आणि ते करायलाच हवं आहे आणि ते केलंही जात आहे इट हॅज मी मघाशी म्हणाले तसं समस्या आणि त्यांचं समाधान हे दोन्हीही वृत्तमाध्यमांमध्ये त्याला चांगलं कव्हरेज मिळत आहे